हॅलो चिंतामनी ट्रॅवल एजन्सी ना मला की नाही गाडी बुक करायची होती एक दहा सीटर इथं तडोबा तडोबाला जायचं होतं तडोबा सहल आहे ना आपलं जंगल तिथे सफारीला जायचं होतं फॅमिली आहे कुटुंब आहे सोबत त्या हिशोबाने मला दहा लोकांसाठी गाडी पाहिजेन तर मी तुमचा नेहमीचा ग्राहक आहे तर मला काही पैसे किती होतील सांगा आता थोडं त्यामध्ये काही कमी करा ना पाचशेएक रुपये कमी करा कारण जास्त होतो आपण नेहमीचे ग्राहक आहे तुमचे त्या हिशोबाने पहा ना विचार करा ना नेहमीच्या ग्राहकांना त काही ना काही सवलत द्यायलाच पाहिजे असं नाही ना एखाद्या वेळेसच येतो बा दर महिन्यातून एकदोन वेळा एक वेळा तरी आपण गाडी बुक करतोच तुमचीवाली आं पहा पाचशेएक रुपये तरी कमी करा आणि सात तारखेला पाठवून द्याल गाडी ठीक आहे ओके